एक ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एक ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न सव्वीस मे एकोणीसशे ब्याण्णव अकरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव सात जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव